राज्यामधील अनेक लोक हे आपले सृजनशीलता आणि कलात्मक गुण हे आपल्याला त्यांच्या कलात्मक गुण हे त्यांच्या ते कुठेही बाहेर स् कुठेही बाहेर आपल्याला गुण कसे व्यक्त करतात हे आपल्याला पुढील प्रमाणे एखादी व्यक्ती आपल्यात जे गुण आहे ते दाखवण्यासाठी ती व्यक्ती आपल्याला रोड रोड शो असो किंवा गायन असो किंवा अशा अनेक प्रकारचे त्यांच्यात जी कलात्मक गुण जे असतात ते आपल्याला ते आपल्या त्यांच्या कलेद्वारे आपल्याला व्यक्त करून दाखवत असतात एखादी व्यक्ती गाण्यामध्ये किंवा गाण्यामध्ये असले तर ते गाण्याच्या सम समजा गायन करत असते आणि त्यांची गुण ती दाखवत असते तर एखादी व्यक्ती ही आपल्याला त्यांची कलात्मक समजा एखादा जादुगार असतो तो आपल्या त्याच्या कलेच्यामार्फत आपल्याला जादू करून दाखवतो अशी कलात्मक गुण ते त्यांच्या व्यक्त सृजनशीलता आणि व्यक्त करत असतात असे मला वाटते